मला ना उल्हास नगर आणि ठाण्यापर्यंत मला एक कार बुक करायची होती तर मी वाहतूक एजन्सीमध्ये कॉल केला होता आता आणि मला तिथून तुमचा नंबर मिळालेला आहे असं मला तुमच्या म्हणण्यात आलेलं आहे की तुम्ही एकदम प्रामाणिक आणि सभ्य प्रकारचे ड्रायव्हर आहात म्हणजे तुम्ही कोणत्याच तुमच्या ग्राहकाला तुम्ही असं चांगली अशी तुम्ही चांगली अशी सवलती देतात सुविधा ठेवतात वापस तुम्ही तुमच्या कारमध्ये स्वच्छता ठेवता सीट तुमच्या खूप चांगलेल्या चांगल्या आहेत एसी वगैरे चांगला आहे तुम्ही सुरक्षा बा बाळगता सर्व आणि आणि मी अशी मी अशी इच्छा आहे माझी की माझी आणि माझं असं मत आहे की तुम्ही ना माझ्या माझ्या माझ्या कुटुंबाचं पण माझ्या कुटुंबाचं स् संरक्षण आणि त्यांची पण चांगली सोई सोई सुविधा केली पाहिजे आणि तुम्ही करणार कारण की तुमच्या वाहतूक एजन्सीमधून मला खूप हे आलेले आहे तुमची तुमच्याबद्दल मी खूपच काय प्रशंसा करायला प्रशंसा ऐकायला मिळालेली आहे तर मला आता एक काम करा तुम्ही तुमचा पत्ता वगैरे पाठवा आणि आपण मग भेटू आणि त्याच्याबद्दल मग तुमचे जेवढे पण चार्जेस असतील ते उल्हासनगर टू ठाणे जाण्यासाठी ते आपण ते आपण त्याची चर्चा करू किंवा त्याच्याबद्दल आपण थोडंसं मागे पुढे काही होत असेल तर ते आपण सर्व गोष्टी बघू ओके धन्यवाद